सर्वात सुंदर एखादी गोष्ट असेल त ते म्हणजे निसर्ग आहे निसर्गामध्ये दिसणारे पक्षी आहेत तर आमच्या घराच्या समोरच जामची झाड असल्यामुळे त्यावरती चिमण्या खूप मोठ्याप्रमाण येतात चिमण्यांचा चिवचिवाटचा आवाज त्या ठिकाणी येतो अतिशय मन प्रसन्न होतं त्याचबरोबर कबूतरदेखील त्या ठिकाणी येतात कबूतराचं देखील एक छान प पद्धतीने आवाज राहतो त्यामुळे देखील एक प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं